कोविड नाईन्टीन महामारी कोविड नाईन्टीन महामारीच्या परिप्रेक्ष्यात कित्येक अशा गोष्टींना सामना द्यावा लागला आता ते ऑनलाईन आता ते शाळा आता कित्येक शाळा असू द्या किंवा सार्वजनिक स्थळं असू द्या किंवा सार्वजनिक क्षेत्र असू द्या किंवा सार्वजनिक अशा गोष्टी ज्यांमध्ये लोकांचा समावेश व्हायचा त्या ठिकाणी त्या क्षेत्रांना बंद करण्यात आलेलं होतं पण बंद केल्याने कार्य तर सुरू ठेवणे होतं ना तर ऑनलाईन शिक्षण हा एक त्यांनी काढलेला नवीन मार्ग होता शाळा बंद झाली असली तरी मुलं घरी बसूनसुद्धा मोबाईलवरती म्हणा किंवा टी आपल्या लॅपटॉपवरती म्हणा रेग्युलर बेसवरती दररोज ते क्लासेस करायचे आणि वॅक्सीन वितरणसुद्धा जे लहान शाळा असतात ज्यामध्ये शिबीर वगैरे होतं त्या शाळांमध्ये बाल बालवाडीसारखं जे शाळा असतात तिथे ॲव्हेलेबल असणाऱ्या ज्या शिक्षिका होत्या त्यांनी ते आपल्या हातामध्ये ती रिस्पॉन्सिबिलीटी घेतली की प्रत्येकांना आपण ते वॅक्सीन पुरवू खूप साऱ्या गोष्टी अशा होते ज्यांचा सामना कोविड नाईन्टीनच्या महामारीमध्ये कित्येक लोकांना करावा लागला